महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती परंपरा जतन करण्यात आणि तिला पुढे नेण्यात मराठी भाषेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे मराठी ही फक्त संवादाची भाषा नसून ती महाराष्ट्राच्या इतिहास संस्कृती साहित्य संगीत आणि सामाजिक चळवळींचे प्रमुख माध्यम राहिले आहे मराठी भाषेचे योगदान हे संतांपासून व त्यांच्या भक्तीचळवळींपासून आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ यांच्यासारख्या संतांनी मराठीमध्ये सहज आणि प्रवाही काव्य लिहून भगवभक्ती आणि सामाजिक समता यांचा प्रसार केला ज्ञानेश्वरी आणि हरीपाठ यासारख्या ग्रंथांनी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाला समृद्ध केले मराठा साम्राज्य आणि शिवकालीन इतिहासामध्येही मराठी भाषेचा खूप मोठा प्रभाव पडतो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे राजकारण आणि प्रशासनात वापर केला त्यामुळे ती लोकभाषा म्हणून अधिक दृढ झाली बखरी पत्रे आणि सैनं सैन्यांचे आदेश मराठीत लिहिले गेले ज्यामुळे मराठीचा राजकीय आणि लष्करी दस्तावेजांमध्ये वापर वाढला मराठी भा मराठी भाषेत साहित्य आणि नाटक हे सुुद्धा आहेत मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी पु ल देशपांडे वि स खांडेकर राम गणेश गडकरी शिवाजी सावंत यासारख्या लेखकांनी महत्त्वाची भूमिका बजावली संगीत नाटक लोककला तमाशा कीर्तन भारुड यामुळे मराठी भाषेची लोकप्रियता वाढली स्वातंत्र्य च्या चळवळीत व समाज सुधारणात मराठी भाषा खूप उपयुक्त ठरली लोकहित लोकहितवादी महात्मा फुले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाजसुधारकांनी मराठीतून लेखन करून समाजप्रबोधन केले शिवरामपंत परांजपे आणि टिळक यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांद्वारे स्वातंत्र्यलढ्यांसाठी मराठीचा प्रभाव वापर केला आधुनिक युगामध्ये मराठी भाषा खूप मोठी झाली आहे आज ही मराठी भाषा चित्रपट दूरदर्शन रेडिओ सोशल मीडिया आणि साहित्य यामधून लोकप्रिय आहे जागतिक स्तरावर मराठी भाषेंची संख्या वाढत असून मराठीतून ई पुस्तके ब्लॉग्स आणि डिजिटल कंटेंट तयार केला जात आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या संस्कृतिक ओळखीचा कणा आहे इतिहास साहित्य कला संगीत राजकारण आणि सामाजिक सुधारणा यामध्ये तिचे मोठे योगदान राहिले आहे महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक टिकवण्यासाठी आणि पुन्हा नेण्यासाठी मराठीचा सतत विकास आवश्यक आहे